काही दिवसापूर्वी मी सुरुची कंपनीचा मिक्सर घेतला भरपूर चांगला आहे तो मिक्सर त्याबरोबर मला तीन भांडीपण मिळाली व ती स् स्टेनलेस स्टीलची आहेत व लवकर न खराब न होणारी पण आहेत त्याचबरोबर त्याची झाकणे जी आहे ती पारदर्शक आहे तसेच ते चांगल्या कॉलिटीचेपण आहे ह्यामध्ये मसालापण चा हवा जसा बारीक करता येतो तर त्याची जी वायर दिली आहे ती भरपूर मोठे आहे मी ते मी ते किचनवर ठेवून आरामात प्लग पण लावू शकते मिक्सरची सर्व फंक्शन सोपे आहे त्याबरोबर मला ज्यूसरचे भांडेपण मिळाले ते पण चांगले आहे तर एकंदरीत मला हा मिक्सर भरपूर चांगला आहे